आं हॅलो सर नमस्कार

बर होय होय हाय तुमा णंबर दिला होता मला एकजणाने तुमचा बर हं

हो इथून किती किलोमिटर असेल ते हां हां

बर बर

हं बर बर हो हो हो हो

हां लेन आहे हो हां

हो हो हो आणि जेवणाची सोय कुठे आहे

हो हो हो

ते तुमच्या गावातली राजेबाग ऐकून होतो ठीक आहे हो